हां बोला हो आम्ही आता सगळ्यांनी प्रोग्राम बनवला आहे आहे सात दिवसाचा हफ्त्याभराचा तर आम्ही तिकडे असे चार गड करणार होतो चार चार गड सुमारगड रसाळगड करणार होतो आणि तिकडे हो हो तु हां हां ते पण काय करणार आम्ही तिकडे हे चार गड सुद्धा फिरणार आम्ही हफ्ताभरासाठी तर तुम्ही आमच्याशी अठ्ठावीस ऑगस्टला आमची डेट फिक्स झालेली आहे अठ्ठावीस ऑगस्टचे पूर्ण वन वीक पण असणार हा प्रो प्रो प्रोग्राम पूर्ण तर तुम्हाला इच्छा असेल तुम्ही येऊ शकता एप्डलाय करू शकता फॉर्म वगैरे भरून हां एक विक मिळते ट्रेकिंगमध्ये आता सदर रत्नागिरीमध्ये एकदम पावसाळाही पावसाळा वगैरे आहे तर तुम्हाला तिकडे शूज लागतील शूज ट्रॅक शूज हां चांगले ट्रॅकिंग शूज घ्या ग्रीप्सवाले वगैरे स्टिक घ्या एक चांगल्या क्वालिटीची स्टिक घ्या नंतर आपले पा पा खायचे असेल तर मे असे लोकल खायला असे मेडिसिन्स वगैरे घ्या फस्टेड कीट वगैरे आपल्याकडे काय लागलं वगैरे तर फर्स्ट एड कीट लागेल त्यानंतर तुम्हाला काय बोलताय हां रोपची गरज तर आम्ही असे प्रॉवाइड करू रोप्स वगैरे तेवढी तुम्ही असेल तर घेऊन ठेवा मग असं पाय असेल तर आम्ही प्रॉवाईड रोप्स प्रोवाईड करू तिकडे आणि राहायचं खायचं आणि राहायचे सोय करून घेऊ तिकडे तर फक्त तुम्हाला एक असं क्रायटेरिया तिकडे की खूपजण असणार तसे आमच्या अजूनपर्यंत ट्वेंटीजण एनरोल केलेले आहेत तर तुम्ही असाल त्या ट्वेंटी नाईन मेंबर होतील तुम्ही तर तिकडे खूप असे हे आ मग तिथे जास्त पैसे फक्त मला एड्राॅईड फॉर्मचे भरायचे आहेत हंड्रेड रुपीज फक्त फॉर्म फॉर्मचे भरायचे आहेत आणि पूर्ण ट्रेकिंगचे वगैरे फूड म्हणजे जर जर तुमाला ट्रॅकिंग फूड म्हणजे तुम्हाला तुम्हाला लाईट फूड देऊ आम्ही ट्रॅकिंगसाठी वगैरे आणि जर तुम्ही ट्रॅकिंगला चालले तर तुम्हाला त्या हां फक्त ते ट्रॅकिंग फीज असणार आहे फाईव्ह थाऊजंड रुपीज सर सेवन डेजचे आणि मेडिसिन्स घेऊन ठेवा फक्त तुम्ही येताना येत असाल तर मेडिसिन्स वगैरे घ्या आणि मोस्ट ऑफ द प्लीज शूज ट्रॅक पँट घ्या प्लीज कारण की दरवे अवस्थाच प्रॉब्लेम होता शूज मग बरोबर नसतात तर चांगले शूज या ट्रॅकिंगसाठी आणि स्टिक विसरू नका स्टिक घेऊन ठेवा आणि काही मग तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ट्रॅकिंगला मी सांगू शकतो ऑक्शिजन मास्क ह्या चालेल घेऊन ठेवा जास्त त्रास वगैरे असेल तर तुम्ही बघा येऊ नका नाही तर इथून जास्त तास चालावं लागेल तर तिकडे ओके ओके आम्ही हिची काळजी घेऊ तशी तुमच्याकडे होणार नाही मेडिसीन मेडिसिन करू आमच्याकडे मेडिकल करू टीमची काळजी घेऊ तशी पण आणि काय तुम्हाला विचारायचं आहे ट्वेंटीएत ऑगस्टला आहे ट्वेंटीएत ऑगस्ट मी तुम्हाला ह्याच नंबरवर ऑनलाईन फॉम टाकतो तर त्यावर तुम्ही फक्त एक लिंक येईल त्यावर तुम्ही शंभर रुपये जीपे करा जीपे फॉर्म फॉर्म वगैरे लिंक येईल ते फॉर्म भरा पुढच्या मं मॅडम क्रू आहे ती तुम्हाला हे करेल काय कधी यायचे वगैरे तिकीट पण आम्ही बुक करून टाकू ट्रेनच्या वगैरे ठीक आहे चालेल ठीक आहे काय बोलताय हां चालेल हप्ताभर आधी आम्ही बुक करू टिकिट्स वगैरे मग ते यायचे काम करा बस्स काय ओके ओके ओके वेलकम